मला फुलं घ्यायची आहे वं

लई पाहिजेत फुलं वाशिमला न्यावं लागते रामनवमीचे न्यावं लागते भरपूर फुलं पाहिजे बालाजी मंदिरात पाहिजे बालाजी मंदिरात वाशिम वाशिम वा परवडत नाही तर काय झालं भरपूर पा पाहिजे ना रामनवमीला पाहिजे हो त मग किती किंमत आहे काय किंमत आहे लई पाहिजे पंचवीस एक पाहिजे आणि चौदा एप्रिलला पण पाहिजे हो तर ते आता तुमचा भाव मी तुम्हाला तीसनं घेतो मी तीस रुपयानं मला पाहिजे पन्नास आणि तीसनं लावून द्यायचे हा हो रामनवमीला पाहिजे मला त्या बालाजीच्यापाशी न्यावं लागते आणि वाशिमला न्यावं लागते

ठीक आहे हा ठेव मग नामनवमी रामनवमी